महाराष्ट्रात सर्व प्रकारचे लोकं आहेत सर्व ड्रेस घालतात पॅन्ट शर्ट घालतात सलवार सूट घालतात पंजाबी ड्रेस घालतात कमीज घालतात धोती घालतात आणि जसं बाकीच्या राज्यात जसं राजस्थानमध्ये धोती घालतात पगडी घालतात पंजाबमध्ये ते हे घालतात आपलं झब्बा सरदारची टोपी घालतात बाकीच्या राज्यात सर्व राज्यात समजा वेगवेगळे कपडे घालतात आपापल्या जातीनुसार कपडे जसे बुरखा घालतात ते क्रिच्चन लोकं घालतात ते ड्रेस पांढरा